आम्हाला जरा फिरायला जायचं होतं फॅमिली ट्रीप काढायची होती आम्हाला आम्हाला निदान चारपाच दिवस असं म्हणजे आता सध्या सुट्टी चा त्यामुळे आम्हाला चारपाच दिवसाची ट्रीप काढायची होती

आम्हाला एवढं हेचं नको पण म्हणजे निदान आम्हाला राहा चांगलं हे मिळायला पाहिजे तिकडे सोयीसुविधा आणि रेटबद्दल चालेल मग आपण डन करू या उद्या तुमची पेमेंट आम्ही ऑनलाईनही करू